हॅलो मॅम हा मॅम तुम्ही ट्राफिक हवालदार बोलत आहात का तर मला ते सांगायचं होतं माझी स्कूटी काल चोरी गेली तर मी इन्स्टा कॅफेमध्ये होते तर तेव्हा मी माझी स्कूटी साडेसहाला पार्क केली होती तर तिथून आल्यावर मी बघितली तर माझी स्कूटी पार्किंगच्या जागी नव्हती माझं काम होतं त्याच्यासाठी हा ते सगळं विचारपूस केलं पण तसं काहीच नाही सगळे म्हणून राहिले स्कूटी तुझी माहीत नाही म्हणून तुम्हाला काॅन्टॅक्ट केला मा घ्या मॅम नोट करा एम एच थर्टी सेव्हन बी एस फोर टू झिरो झिरो व्हाईट कलर होता मॅम आणि हा नीट बघा कारण की माझे पप्पानं माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे प्लीज मॅम इतकं करा माझ्यासाठी पंचशील नगरमध्ये राहते हो मॅम नक्की बघा आणि माझ्या स्कूटीचं नाव एक्स एक्स एक्स एक्स हा ठीक आहे ठीक आहे